मुलांना मराठी भाषा शिकवणे हे महत्वाचे आहे कारण महाराष्ट्रामधील कुठेही गेलं तरी मराठी हा मराठी भाषेतच बोलावं लागते कारण महाराष्ट्रामधील खूप जास्त प्रमाणात मराठीच बोलतात तर इंग्लिश हे म्हणजे बोलत नाही मराठी हा मुलांना शिक्षणामध्ये पण उपयोग आहे आणि एक ते म्हणजे पहिलीपासूनसुद्धा मुलांना मराठी शिकवतात कारण म मराठी शिकवणे हा एक मराठी म्हणजे मराठी भाषा हे एक त्यांची संस्कृती आहे त्यास भाषा हे एक म्हणजे त्यांनी शिकलेच पाहिजे एक त्यांचा उद्देश आहे कारण मराठी भाषा ही एक महाराष्ट्रामधील महाराष्टामध्ये शिकतेच महाराष्टामध्ये मराठी भाषाशिवाय हे कुठेही स जात नाही म मराठी भाषा हे महाराष्ट्रामध्ये शिकवतेच आणि इंग्लिश भाषा ही महाराष्ट्रामध्ये कुठे चालत नाही फक्त थोडी थोडी कुठे चालते इंग्लिश भाषा पण जिथे कुठे जॉबसाठी कुठे कुठे शिक्षणामध्ये वगैरे मराठी भाषेचाच उपयोग केला जातो म्हणून लहान मुलांना लहानपणापासून मराठी भाषा शिकव शिकवतात आणि शिक्षणामध्ये खूप जास्त मराठी भाषाच शिकवतात